हां बोला अच्छा आपलं पूर्ण नाव सांगा होके तुम्हाला आमच्या शाळेमध्ये अॅ कॉलेजमध्ये अॅडमिशन घ्यायची आहे अच्छा

ओके ओके आमचं कॉलेजचं नाव आहे शाहू इंजिअरिंग कॉलेज या इंजिरिंग कॉलेजची मी प्रिन्सिपल आहे तुमचं पर्सेंटेज किती आहे ओके सेव्हंटी सिक्स येते आहे पण आमच्याकडे खूप सारे फॉर्म आलेले आहेत एटी पर्सेंटच्यावरचे मग आम्ही अजून आमची पडताळणी सुरू आहे ती पडताळणी झाल्यानंतर आम्ही तुम्हाला सांगू तसं प्रायव्हेट कोट्यामधून तुम्हाला अॅडमिशन मिळू शकते तुम्ही दरवर्षी एक लाख रुपये फी पे करायला तयार आहे का बरं ठीक आहे पण तरीसुद्धा मी आमच्या इथल्या तुम्हाला फॅसिलिटीज सांगते की एक लाख तुमची फी राहील आणि जर तुम्हाला होस्टेलमध्ये र आणि जर तुम्हाला होस्टेलमध्ये राहायचं असेल तर तुम्हाला एक लाख रुपये जास्त पे करावे लागतील आणि राहण्याची उत्तम व्यवस्था वगैरे आहे प्रशस्त इमारत आहे लायब्ररी आहे बाकी तुमचा सगळा प्रॉब्लेम तिथे सॉल होऊ शकतो ओके तुमी तुमचा काय एह्